अगदी लहानपणीच हस्ताक्षर चांगलं व्हावं यासाठी पुस्ती गिरवणं किंवा कित्ता गिरवणं असं मी केलेलं आहे आणि आता तर आजकाल असं कोरलेल्या पाट्याच मिळतात की ज्यामध्ये ती अक्षरं कोरलेली असतात आणि त्याच्यावरनं पेन्सिल किंवा पेन फिरवून फिरवून आपल्या हाताला ती वळण लागतं अक्षर चांगलं यावं यासाठी नक्की स्वतःहून प्रयत्न करायला लागतात आणि त्याची सुरुवात अगदी बालपणी होते ते जेव्हा आपण चांगल्या अक्षरावरून गिरवून गिरवून शिकतो तेव्हाच आपलं हस्ताक्षर चांगलं होऊ शकतं आणि ते आणखीन आणखीन चांगलं यावं यासाठी आपल्याला मनापासून प्रयत्न करायला लागतात आणि ते करायला मला आवडतं